हो ह्या तरुण पिढ्यांपेक्षा आधीच्या पिढ्या खूप धार्मिक होत्या ह्या पिढ्यांचं काहीच नाही नुसतं घरी बसणं ऑनलाईन चॅटिंग करण बघणं मोबाईल बघणं दिवस दिवस घरीच इंस्टाग्राम बघणं रीलस स्क्रोल करणं आधीच्या पिढ्यांमध्ये कसं धार्मिक सण आला म्हणजे असा उत्सव खूपच जोरात सकाळी सकाळी अंघोळ करणे कपडे घायला जाणं म्हणलं तर हेने आधी पासूनच कपडे घेणे सगळं करणे जोशचं आधीच्या ह यांच्या आधीच्या तरुणांमध्ये जोशच यायेत आपण आत्ताचे तरुण सण म्हणलं काय सण त्यांच्यासाठी तर साधारण रोजचा दिवस असेल सण वगैरे त्यांना काहीच स नसते फक्त आपलं घरी बसून रीलस बघणे अजून आधीच्या पिढ्या कशा खूप साऱ्यांना न व्यसने असायचे आत्ताच्या तरुणांना खूप व्यसनं जसं की दारू सिगरेट असा व्यसन खूप रोज रात्री दारू पिऊून बसणे पिढ्या पिढ्यांना सण म्हणलं की तेच सुचते दारू प्यायचं बस गणपती बसणार म्हणलं की दारू प्यायचं गणपती उठणार म्हणलं की दारू प्यायचं आणि काय आधीच्या पण आधींच्या तरुणां मध्ये तसं नव्हतं देवाच्या ठिकाणी त्यांनी तसं काहीच नाही आधीच्या तरुणांची गोष्टीच वेगळी होती खरं म्हणलं तर आणि इथं कसं ह्या तरुणांचं कसं आलेल्या भाविकांची सगळे सेवा करत येते इकडं आलेल्या तरुण स्त्रियांना नीट नजरेनं बघत नाहीत आत्ताचे तरुण नीट म्हणले तर हेच शिकवण नव्हते आपल्या आधींच्या तरुणांची आणि आधींचे तरुण कसे होते आपल्या महाराजांची शिकवण होते त्यांना शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्रियांचा आदर करणे स्त्रियांना मान देने हेच त्यांची हे शिकवण होती